हा नमस्कर वोखला येस येस मॅडम आम्ही तसं बाहेर थोडं आलो होतो तर आपल्याला थोडंसं किराणा वगैरे भरायचा होता आपल्या दुकानाचं बरंचसं नाव ऐकलं पण दुकानात येण्याअगोदर जर थोडीशी माहिती मिळाली तर जरा बरं होईल ठीक आहे

हां त्याच्या त्याच्यासाठी आपल्याला का नाही ते तांदूळ घ्यायचे होते जे आता नवीन आले की नाही कालीमूँछ काय किलो आहेत ते आणि डाळसुद्धा आलेली आहे याची डबल हत्ती ते काय किलो आहे अच्छा अच्छा बरं आहे बरं आहे आणि आपल्याला ते आता नवीन पीठ आहे की नाही गव्हाचं पीठसुद्धा आपल्याकडे मिळते त्याचं काय रेट आहे त्याचा हां तेच तेच पाच पाच किलोची बॅग पाच किलोची बॅग म्हटलं केवढं आहे काय कॉस्ट आहे त्याची पाचशे रुपयाला ठीक आहे चालेल आणि आपल्याकडे हरभऱ्याची डाळसुद्धा आहे त्या डाळीचा काय रेट आहे तर मग अच्छा बरं आहे बरं आहे आपल्याला नाचणीचं पीठ पाहंजं पाहिजे होतं ते जे आपल्याकडे आहे मी इकडे बरेच ठिकाणी पाहिलं पण दिसलं नाही पण आपल्याकडं आहे ठीक आहे ठीक काय किलो मिळणार ते चालेल चालेल ठीक आहे ठीक काय हरकत नही तर आपल्याला

बरोबर तर आपल्याला म्हटलं तेल कोणतं आहे आपल्याकडे फल्ली आहे की रिफाईन आहे

चला बरं आहे काय किलो आहे ते एकशे ऐंशी चला ठीक आहे आणि करडईचं तेल आहे का आपल्याकडे

ठीक आहे आणि क्लोथ वगैरे आहेत का कपडे वगैरे

तर आपल्याला म्हटलं असे लहान मुलांचे म्हणजे पाच वयोगट पाच वर्ष ते वीस वर्ष वयोगटातील मुलांचे पाहिजे होते आहेत का

चालेल तर ओके थँक्यू मारतो मी तिकडे व्हिजीट मारतो ठीक